हॅलो तुला माहिती आहे का मला इंजिनीअरिंग करायचं होतं तू मला तुझं ह्याचं म्हणजे ओरिजिनमध्ये कोणतं हे असेल कॉलेज छानवालं बेस्ट कोणते आहेत ते पण बेस्ट कोणते आहेत पसेंटेज तर माझं ना एटी नाईंटीचं मतलब अंदरच आहेत हो हो तर पण हे जास्त महाग असतील ना याची प फीज जास्त असेल आणखी असं काही आणखी असं काही आहे का की एस सी कास्टवाल्यांना काही लोयेस्ट प्राईज आहे असं काही आहे का म्हणलं जे एस सी कास्टवाल्यांना लोयेस्ट प्राईज आहे ओके आणखी मग मग जवळपास कोणते आहे आणखी लष्करी बाग अच्छा ठीक आहे तसं मग काय असं हे तर नाही आहे नं त्याच्यामध्ये की एक्स्ट्रा चार्जेस वगैरे देवा लागते त्या ॲडमिशनसाठी ओके ठीक आहे ना तसं मग मी जाऊन बघते अगर नाही काही जमेल तिथे तर मी आणखी तुम्ही शोधून ठेवते का माया कॉलेज आहे ज्याचं ज्यामध्ये ज्यामध्ये कमी चार्जेस असेल ठीक आहे ना चल बाय